चढाई करण्यासाठी आम्ही स्वत प्रशिक्षण म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावातील डोंगर वगैरे आहेत दऱ्या तिथं आम्ही चढउतार करत राहतो त्यामुळे आम्हाला योग्य तो योग्य ते प्रशिक्षण तिथं स्वत हून मिळतं आणि लवचिक राहण्यासाठी म्हटलं तर सकाळी आम्ही पाहटे लवकर उठून व्यायाम वगैरे योगासने वगैरे करतो जरा जेव्हा आम्ही ट्रॅकिंगला म्हणजे चढाईसाठी जातो तेव्हा तिथे तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा जसे की झाडं वगैरे दगड त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास हा पूर्वीच करतो आम्ही की जेणेकरून पुढं जर गेलं तर आम्हाला काही अडचणी येऊ नये याचा आम्ही पुरेपूर काळजी घेतो आणि त्यानुसार आम्ही फिट राहतो आणि जेणेकरून जितक्या लवकर चढाई कम्प्लीट करता येईल तितक्या लवकरात लवकर आणि शॉर्टकटने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो वाटेत येणारे अडथळे जसं की दगड म्हणा माती म्हणा घसरण असे भरपूर अडथळे वाटेत येतात चढाई करताना पण त्यातून सुद्धा आम्ही कंट्रोल करतो चढाईची सवय असल्यामुळे आम्हाला अतिशय याच्या प्रमाणात अडचणी येत नाहीत सुरुवात जेव्हा आम्ही केली जेव्हा नवीन होतो तेव्हा भरपूर प्रकारच्या अडचणी आल्या माती आली की पाय घसरायचे सँडल वगैरे त्यासाठी आता आम्ही वेगवेगळे ट्रॅकिंग बूट्स वगैरे खरेदी केलेले आहेत त्यामुळे आम्हाला सध्यातरी काही अडचण येत नाही आहे आणि योग्यरीतीने आणि प्रत्येक वेळी आम्ही नवनवीन संधी शोधत असतो जिथे जिथे चढाई अवघड आहे अशा चढाई करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि प्रशिक्षण असं काही विशेष असं काय प्रशिक्षण नाही आहे आम्ही आमच्या चुकांमधून शिकत शिकत असं आम्ही चढाई करतो प्रशिक्षण घेतो आकारमान राखतो लवचिक राहण्यासाठी म्हटलं की आमचं कसं नियमित रोजचं दहा ते पंधरा किलोमीटर चालणं होतं सकाळी एक सकाळ सकाळी आम्ही चालून वगैरे येऊन परत आम्ही व्यायाम करतो व्यायामामध्ये योगासने वगैरे सर्व योगासने सूर्यनमस्कार उठक बैठक जोर वगैरे हे सर्व आम्ही नियमितपणे करतो त्यामुळे लवचिकता ही आमच्या अंगात कायम राहते आणि विशेष असं जर काय म्हटलं तर आमच्या प्रत्येक वेळी आम्ही असं सोबत मित्रमंडळी वगैरे कधी कधी जुने मित्रमंडळी काही नवीन मित्रमंडळी आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होतात आम्ही सर्वजण मिळून कायम ट्रेकिंगला वगैरे जातो आणि मुक्तपणे आनंद घेतो पाऊस असू दे उन्हाळा असू दे काहीही असलं तरीही आम्ही चढाईसाठी जातोच आणि बऱ्यापैकी पावसाळ्यात भरपूर असे प्रॉब्लेम येतात जसं की घसरण वगैरे दगड वगैरे निसरतात द दरड वगैरे कोसळतात पण काय आहे सगळ्या अडचणींना पार करून आम्ही चढाई कम्प्लीट करतो त्यातून आम्हाला प्रत्येक वेळी काहीतर नवनवीन शिकायला मिळतं आणि ते शिकणं हे आमच्यासाठी पुढच्या चढाईसाठी ते आम्हाला हे एक मार्गदर्शन ठरतं